हो हो कोविडबद्दल म्हणजे कशा संबंधात वॅक्सिन वॅक्सिनच्या गाईड लाईन अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे अच्छा हां हां मेन म्हणजे सर्वात जास्त जे मुलं आहेत छोटे त्यांच्यावर या करोनाचा जास्त प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे आपण लेकरांना जा सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी त्यांना मास्क वापरणे स्वच्छ नियमित हात धुणे आंघोळ करणे आणि असं बाहेरचं कुठलंही वस्तू मिळते आहे खायला वगैरे भेटते ते न खाणे आणि जे आपल्याला न आजार होतात आहे सर्दी आहे खोकला आहे अशा आजारांपासून दूर राहणे जसं म्हणजे जा जास्त जर आंबट वगैरे हे ते खाऊ न खाऊ दे द्यायचे नाही मुलांना आणि जे ऑयली असते फूड पदार्थ हे जे बाहेरचे ते पण नाही खाऊ द्यायचे आणि बाहेर जेव्हा ना आपण बाळाला किंवा आपल्या मुलांना शाळेत वगैरे पाठवतो ना तेव्हा त्यां त्यांना सॅनिटायजर आणि रुमाल मास्क हे सगळ्या गोष्टी घेऊन म्हणजे त्यांना देऊन बाहेर पाठवायचे आणि आपल्यांसाठी झालं तर आपल्याला तर माहितच आहे आपण नेहमीच स्वच्छता ठेवतोच तशी हात वगैरे धुतो मास्क आपण बाहेर जाताना पण मास्क लावतो तशी मुलं लावत नाहीत ना

त्यांना आपल्याला सांगावंच लागते प्रत्येक वेळेस की जास्त कोणाच्या क्लोज जाऊ नये हात मिळवू नये नाही का असं थोडीशी म्हणजे अंतर ठेवायला पाहिजे अशा गोष्टी सांगायच्या लेकरांना

ओके ओके ठीक